हां नमस्ते किरन काय कधी आला सांगलीला हां हां वा वा हो हो धन्यवाद छान चांगल्या बरं झालं तुम्ही फोन केला ते मला आनंदच वाटेल तुम्हाला माहिती द्यायला सर्वप्रथम मी सांगलीमध्ये आपलं स्वागत करतो आणि सांगली हे आमचं मिनी पुणेच आहे म्हणजे कल्चरलदृष्ट्या सांगलीला वेगळं स्थान आहे आणि छोटं जरी असलं तर हो अगदी बरोबर अगदी बरोबर तुम्ही जे ऐकलेलं ते अगदी नाही सगळं सांगतो तुम्ही मुळात सा ना नाटका मा मा मराठी नाटकांचा उगम किंवा जन्म सुरुवात झाली ती सांगलीतच झाली विष्णुदास भावे म्हणून जे होते आद्य नाटककार त्यांनी सांगलीमध्ये पहिला नाट्यप्रयोग केला त्यानंतर महाराष्ट्रभर त्याचा झाला त्यामुळं आपल्याकडे सात नोव्हेंबर हा अंतर म्हणजे मा पूर्ण द देशामध्ये नाट्य दिन नाट्याचा दिन म्हणून साजरा केला जातो त्यावेळेला सात नोव्हेंबरला आमच्याकडे संमेलन भरतं नाट्यसंमेलन आणि दरवर्षी जे अध्यक्ष असतात त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जातो विष्णुदास भावे इथे नाट्य नाट्यगृह आहे तिथं मोठा कार्यक्रम होतो विष्णुदास भावेशिवाय इथं पुन्हा दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे पूर्वीच्या काळी सगळ्याची हो सदाशिव थेटर म्हणून होतं तेही तिथं कार्यक्रम व्हायचे आणि नुसते विष्णुदास भावेच नाही तर गोविंद बल्लाळ देवल ज्यांनी संगीत शारदा लिहिलं खाडिलकर कृष्णाजी खाडिलकर म्हणजे हे सगळे नाटककार होते हे सांगलीचेच त्यांनी नाटकाच्या ह्याच्यामध्ये भर पाडली त्यानंतर खाडिलकर म्हणून त्या क्लासिकल सिंगर होत्या आशाताई खाडिलकर त्यांनी पण हे गाजवलं आता सध्या सई ताम्हणकर जी आहे सांगलीची ती चित्रपट क्षेत्रामध्ये मुंबई गाजवते आहे ती ती सांगलीचीच आहे हो हो हो वा वा आणि सांगलीमध्ये प परांजपे होते त्यांनी का गाणी लिहिली नाविका रे वारा वाहे रे डौलाने हाक जरा हे जे प परांजपे हो हो परत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं ते लिहिलं गेलं सांगलीमध्येच तर सांगली ही पहिल्यापासूनच साहित्य स संगीत यासाठी प्रसिद्ध आहे सांगली सांगलीमध्ये अजूनही मिरजेला वाद्यसंगीतं तयार केली जातात तबला डग्गे वगैरे हे सांगलीमध्ये मिरजेतच तयार होतात आणि पूर्ण महाराष्ट्र नवे देशभर त्याचा पुरवठा केला जातो साहित्य संगीताच्या हां आणि शिवाय मिरजेला मिरजेला क करिम खा साहेब होते त्यांनी मग म्हणजे क्लासिकल सिंगिंगमधलं हे केलं आज आजही तिथं दरवर्षी मिरजेला क्लासिकल म्हणजे शास्त्रीय संगीताची मैफल भरते त्यांच्या वाढदिवसादिवशी अ मिरजेच्या दर्ग्यामध्ये तो कार्यक्रम सादर केला जातो दरवर्षी तिथं असतो शिवाय सांगलीमध्ये विष्णुबुवा पलुस्कर म्हणून होते डी वी पलुस्कर त्यांनी तर नाट्यसंगीताचं गाण्याचं कसं हे असतं तसं पुस्तक लिहिलं त्याच्यावरती आणि त्याच्यावरती शास्त्रीय संगीताचं एक छान त्याला एक बैठक त्यांनी करून दिली तर ते डी वी पलुस्कर म्हणून ते पलुसचेच होते सांगलीचेच शिवाय पटवर्धन सरकारने पण त्यांना राजाश्रय देऊन त्यांना त्य संगीताची गो खूप मोठी ने घडी बसवायला किंवा संगीताला जागरूक जागृत अवस्था यायला मदत केली होती मुळात संगीत सांग आणि नाटकं आजही सांगलीमध्ये होतात चांगली चांगली नाटकं सांगलीमध्ये येतात नाट्य कलाकार येतात त्यामुळं आपण एकदा मी तुम्हाला घेऊन जाईल विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आणि तुम्हाला दाखवेन ते सगळं तिथं छोटेखानी ते

हो छोटेखानी प्रदर्शन पण आहे तिथं छोटंसं तेही मी तुम्हाला दाखवेन आणि दोन्ही नाट्यगृह दाखवेन दिनानाथ मंगेशकर काही काळ इथं दि दिनानाथ होते इथं आणि त्यांच्या मुलीसुद्धा आशा भोसलेचा जन्म हा सांगलीचाच आहे आणि लता लता मंगेशकर इथंच होत्या दिनानाथ होते हृदयनाथ होते त्यांचं काही मंगेशकरांचंही इथं वास्तव्य झालं होतं त्यामुळे सांगलीचं तुम्हाला मी नक्कीच माहिती देईन सगळी तुम्ही जरूर या आपण उद्यापासून एक एक एक एक स्थळं मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो बरं झालं फोन केला ते ओके

येस येस हो उद्या या या उद्या चहालाच या आमच्याकडे आणि आपण भेटू मग हं धन्यवाद